मी पूजा बोलते आहे मी रात्री तुमची कॅब बुक केली होती तर सकाळी टायमावर मी कॅपला फोन केला पण तर कॅबवाला काय फोन वगैरे घेत नव्हता माझी अर्जंटली मिटिंग होती दुसऱ्या शहरामध्ये मी तरी पण कॅबवाल्याला फोन केला की लवकरात लवकर मी जे ठिकाण सुचवले आहे त्या ठिकाणी पोहचावे पण कॅबवाल्याने काही फोन उचलला नाही त्याच्यामुळे माझ्या मिटिंगला उशीर होत होता तर त्यामुळे मला अर्जंटली पोहोचायचे होते आणि त्यामुळे मी दुसऱ्या कॅबवाल्याला फोन केला आणि लवकरात लवकर माझ्या जे ठिकाण आहे तेथे पोहोचण्यासाठी मी कॉल केला होता तर त्याच्यामुळे मला अर्जंटली असं वाटतं आहे की मी जी कॅब बुक पहिले केली होती रात्री तर ती रद्द करण्यात यावी जेणे करून माझे पण पैसे बचत होतील आणि नेक्स्ट टाईम मी बघेन आणि तुम्ही नेक्स्ट टाईम सुविधा वगैरे देत असताना ना म्हणजे पहिलं कळवा कारण जेणे करून समोरच्याला उशीर होणार नाही